मी जास्तीत जास्त बर्फ जिथे पडेल त्या ठिकाणी जसं जम्मू काश्मीर कॅनडा झालं अशा ठिकाणी मी मला जायला आवडेल कारण की बर्फात मला खेळायला आवडतं आणि नैसर्गिक तो बर्फ कसा पडतो हे आपल्याला नजरेनं बघायचं आहे फक्त आपण टीव्हीवर किंवा बातम्यांमध्येच ऐकलेलं आहे की बर्फाचा पाऊस झाला पडलेला आहे बर्फाची चादर पसरलेली आहे हे मला बघायला खूप आवडेल त्यामुळे जास्तीत जास्त मला बर्फाच्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी अशा ठिकाणी मला आव जायला आवडेल पहिलं तर मी जम्मू काश्मीर मग कॅनडा बाहेर देशात तर तिथे आणखी मी जम्मू काश्मीरला अजून गेलेलो नाही आहे तिकडलं ते निसर्ग नैसर्गिक वातावरण वगैरे हे मी कधी पाअ बघितलेलं नाही आहे म्हणून ते मला खूप पाहायचं आहे आणि तिथेच नाही गेलो त्यामुळे देशाच्या बाहेर जायचं कधी हेच नाही आला म्हणून मला देशाच्या बाहेर जायचं आहे की तिथले पण लोक कसे राहतात त्या देशातली कशी संस्कृती आहे कसे लोक राहतात कसे वागतात काय खातात त्या त्यास तिकडले लो कसे घरं आहे कुठले व्यवसाय तिथे सर्व दिवस चालतात या सगळ्या गोष्टी मला बघण्यात खूप इंटरेस्ट आहे म्हणून मला तिथे जायला आवडेल